आमचे बालपण आमचे बालपण म्हणजे खूप त्यावेळेस बालपण म्हणजे खूपच वेगळं असते आणि आताचं बालपण खूप वेगळं आहे कारण की आमच्या बालपणी लहान लहान मस्त आम्ही होतो तेव्हा मग मस्त खेळायचं एक दोन चार पाच पोट्टे जमा करायचे पोट्टे जमा केले की मग कोणी कोणी आपण लंगडी खेळू कोणी म्हणे आपण कबड्डी खेळू कोणी म्हणे आपण खो खो खेळू कोणी म्हणे आपण हातलावणी खेळू आणि आम्ही कधी कधी काय करायचो प पय पहिली येश्टी येश्टी नवीन निघाल्या होत्या येश्ट्या निघाल्या होत्या तर मग दोरीची येश्टी करायची एक ड्रायवर पुढे त्याच्यात मध्यातून ही पोट्टे घालायचे हे लेकरं आणि एक असं मागं पोरगं ठेवायचं तो मागचा टिन टिन वाजवली की ड्रायव्हर ग्हँग ग्हँग ग्हँग ग्हँग करे पिक पिक ग्हँग ग्हँग करत आमची ती येस्टी साऱ्या गावात दोरीची येश्टी घेऊन आम्ही एका मागे एक एका मागे एक असे पाच सहा लेकरं ते दोरीतून गुंडाळून बिलकुल एका मागं एक पळायचं मग अजून टिन टिन केली की बिलकुल ते ड्रायव्हर मग गॅंग गॅंग फॅंग फॅंग करणं थांबवायचं आणि मग उतरा उतरा गाव आलं उतरा उतरा गाव आलं मग त्यातले दोन पोरं उतरून द्यायचे पाच पोरं घेऊन परत टिन टिन वाजवली की परत घंटी की की आपली गाडी हँग हँग टिक् टिक् करत अजून पुढे न्यायची अजून तिकडून वापस आणायची वापस आणल्यावर अजून दोन पोरं उतरायचे आणि अजून परत तीन पोरं घेऊन गाडी पुढे जायची टिन टिन टिन टिन मागच्यानं मारली की समोरचा व्यक्ती तोंडानं आवाज करत करत होता येश्टीचा आणि येश्टी पुढे पुढे आम्ही सबंध धावत होतो समजा ते म्हणजे दोरीची येश्टी होती आमची अशी दोरी बांधून बिलकुल हां आणि त्या दोरीच्या येश्टीत मग आता दोनच प्रवासी राहिले म्हणजे समजा एक ड्रायवर एक कंडक्टर एकच पोरगं राही मग परत मग आली आली यश्टी आली हात दाखवे कोणी थांबा थांबवा थांबवा गावाला जाते का भाऊ मग मध्येच कोणाला म्हणायचं नाही रे बुवा हे त्या गा मार्गाने जात या मार्गे जाते म्हणून तो पोरगा म्हणायचा की नाही नाही भाऊ माझा बाबा मारते मला शाळेला उशीर झाला येऊ द्या बा मला आणि हे म्हणायचे नाही नाही जागा नाही आहे व उभं राहतो बा मी पण तरी म्हणलं येऊ द्या कारण मी जास्त जास्त पोरं पोरानं पाहिलं ते की जास्त पोरं होत जाय मग एकामेकाच्या पायात जर पाय अडकला तर पुरी येश्टी पलटी होत जाई आमची त्याच्यानं ते काही आम्ही पोरं कमी घेत जाऊ म्हणून जागा नाही नाही देत जावा तरी ते म्हणत बा आम्हाला बसायला जागा नसली चालते पण आम्ही उभं उभं राहून येतो तुमच्यासंगं पण येऊ द्या आम्हाला असं येस्टीचा खेळ खेळायचो आणि नदीवर जायचो पोहायला अंग अंग धुवायला सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आम्ही आंघोळ करायचो नदीत कारण की नदीत आंघोळ केल्यानं व्यायाम पण होते शरीरही उष्णतामान शरीराचं कमी होते शरीरच चांगल्या पद्धतीनं स्वच्छ होते कारण की पाणी भरपूर असते नदीला प्रवाह असते नदी मस्त झाडंझुडपं आपलं मनोरंजनही होते नि होते नंतर मग दिवे नव्हते पहिले आपलं हे लाईट नव्हते पहिले दिव्यावर अभ्यास करावं लागे आम्हाला पहिले म्हणजे होते म्हणा लाईट पण मोजकेच कोणाकोणाच्या घरी होते आमच्या तर घरी नव्हतेच आम्हाला ते घासलेटचे दिवे त्यात तेल ते दोन दिवे राही एक ढोराजवळ राही आणि एक चुलीजवळ राही मग आता ते तिथपर्यंत स्वैपाक आपल्या आईचा स्वयंपाक होत नाही तिथपर्यंत दिव्याजवळ जायचं काही चान्स नाही मग तिथपर्यंत आम्ही बाहेर खेळायचो मग स्वयंपाक झाला की आई बाबा पाह्यचे पोरं कुठे गेले पोरं कुठे गेले मग आले की जेवण केलं जेवण केलं की मग ते आईवडील झोपायचे आईवडील झोपले की मग त्यांना विचारायचं की बुवा आता आम्ही दिवा घेऊ का कारण की पूर्वी कसं होतं कुडाचे घरं गवताचे होते आणि ते मग दिवा देत नाही जाय अभ्यास करायचाय कारण की तुम्ही जर झोपले दिवा स समजा असा कलंडला सांडला सांडला न् मग दिव्याने पेट घेतला तर आपलं घर पेटेल म्हणजे खूप विचित्र कार्यक्रम होता तो तेव्हा म्हणजे कसं की भरपूर धाकात रा लागे मायबापाच्या मायबापाच्या धाकात राहिलं की मग ते पद्धतशीर राही काम आता तसं नाही आहे आता लाईटं येते बरीचशी सुविधा झाली आहे आता काही एवढं व हे नाही मग दिव्यावर अभ्यास करता करता मग झाला नाही का अभ्यास झोपून जा आता आता बस जास्त घासलेट नाही जायचं बस् होऊ दे आता दिव्याची वात बारीक करा न् झोपा आणि देवाय दिवा आहे एका इकडं ठेवा नाही तर मग बा सांडून जाईन किंवा काही होईन मग कोणी कोणी तार बांधले होते त्या तारेला दिवा असा टांगून ठेवला म्हणजे मग तिथं बा उंदीरही गेला न् मांजरही गेली तर ते सहसा पडत नव्हतं म्हणजे मग आग पेटायची घर पेटायचं हेच नव्हतं राहत असं होतं आणि मास्तर लोक पण चांगले शिकवत होते तन मन धनानं भरपूर मारायचे पण शिकवायचे चांगले आणि बाहेरगावाला खेळ घेऊन जायचे कबड्डी खेळासाठी दहा बारा पोरं हे ते मस्त पूर्वी ते काय तेव्हा काय येश्ट्या नाही काही नाही आम्हाला पैदलच न्यायचे बा उन्हात पाणी नव्हतं रस्त्यानं काय सर परेशानी होती पण तरी आम्ही उल्हासानं जात होतो आणि पहिला किंवा दुसरा नंबर पटकावून विजयाचा यशाचा समजा रुपया मानाचा जो असते तो आम्ही घेऊन आमच्या घरी येत होतो असं आमचं बालपण होतं